मी रोज दररोज रनिंगला जाते रोज मला सूर्यास्त बघायला मिळते पण एके दिवशी मी रनिंगला गेले तेव्हा मला एक अनुभवच म्हणजे वेगळाच अनुभव दिसला मी रनिंगला जाते तेव्हा रनिंग करून योगा वगैरे करते तर तेव्हा क योगा करत असताना मला एक एक वेगळाच सूर्याकडे बघून सूर्यास्ताकडे बघून हा अनुभव आला खूप निर्मळ वातावरण वाटत होतं व त्या सूर्यास्ताला बघून मलाही आनंद होत होता की किती चांगला वगैरे दिसत आहे म्हणजे एक शांतपणा व आनंदमय वातावरण वाटत होतं एक अनुभव तो असा हवाहवासा वाटत होता मला त्या दिवशीचा सूर्यास्त अजूनपण आठवण आहे खूप म्हणजे निसर्गातून म्हणजे पहाडाच्या खा निचे मी जात असलेला सूर्यास्त मी आजपर्यंत कोठेच बघितला नाही